जवळपास असं म्हटलं तर संभाजी नगरमधील अजिंठा लेणी येथे गेलेलो होतो तेथील हा अनुभव असा आहे की तिथं ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस वातावरण एवढं सुंदर आणि छान असतं तिथं गेल्यानंतर असं वाटतं की आपण तिथून निघूच नये वातावरण इतकं छान असतं त्याच्या त्या तिथं कोरलेल्या लेण्या आहेत त्या लेण्यामध्ये खूप स शांतता असते परत पाण्या चिमण्यांचा कलकलाट असतो तिथे सुंदरसा असं झाडं आहेत तिथे हिरवगार झाडं असं डोंगर डोंगरांना आच्छादलेला आहे तिथं तर मला खूप आवडलेला परिसर म्हटलं तर तो एक प्रेक्षणीय स्थळ आहे अजिंठा लेणी तर मला असं वाटतं की हा जो आहे अजिंठा लेणी मला खूप आवडलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला तेवढी माहिती दिली